पुस्तक पूर्ण करण्यासाठी साधापरणपणे किती वेळ लागतो हे सांगणं तसं कठीण काम आहे कारण मी एक वर्किंग वुमन आहे आणि माझी घरीसुद्धा फॅमिली आ जॉइंट फॅमिली आहे त्यामुळे या सगळ्यांमधनं वेळ काढणं एक मोठा टास्क असतो तरीही पण जे माझे आवड आहे की सलग मी एखादा तास तरी वाचू शकते जर कंटिन्यू वाचलीच तर आणि माझ्यासाठी माझ्याकडे असं कोणतेही मासिक किंवा साप्ताहिक असं पर्टिक्युलर लक्ष नाही आहे मी प्रवाहासोबत वाचत जाते जितकं माझं वाचन झालं तसं आणि शक्यतोवर प्रयत्न करते की माझा वेळ मी सत्कारणी लावून वाचन नक्कीच करावं